आमच्या गावात डंडार नावाचा एक कलाप्रकार आहे जो बाकी बाकी येथे तो आढळत नाही डंडार म्हणजे विदर्भात तो सापडल्या जातो पण तरीसुद्धा हा आमच्या गावात खूप जास्त प्रसिद्ध आहे हा बाकीच्या याच्यापेक्षा वेगळा कसा आहे हा म्हणजे यात लोकं म्हणजे पुरुष पुरुष मंडळी यात स्त्रियांचे पात्र हे स्त्रियांचे पात्र साकारतात आणि त्या माध्यमातून कृष्ण राधाची कथा सांगितली जाते शिव त्यानंतर राम रामायणाची छोट्या मोठ्या कथा सांगितल्या जाते आणि या कथा गायनाच्या माध्यमातून प्रस्तुत केल्या जातात आणि यातले प्रत्येक जे जे नृत्य असतात यातलं संगीत असतं हे पूर्ण ग्रामीण भागात तयार केलं जातं ग्रामीण भागात तिथे उपलब्ध असलेल्या वस् वस्तूंच्या माध्यमातून ते लोकं बनवतात आणि ते प्रस्तुत करतात हा कार्यक्रम दिवाळीनंतर दिवाळीनंत साजरा केला जातो आणि